हॅलो हां म मला लिखाणाची प्रचंड आवड आहे पण मी लेखिका नाहीये मला आवडतं ते प्रासंगिक लिहायला माझ्या आयुष्यामध्ये मी अनेक प्रकारचं लेखन केलेलं आहे परंतु म्हणतात ना जसां माग जशी मागणी तसा पुरवठा या न्यायाने म्हणा किंवा शासनाच्या नोकरीत असल्यामुळे शासनाच्या चौकोटीमध्ये असणाऱ्या विविध योजनांच्या निमित्ता्ने मला थेट समाजापर्यंत भिडतां आलं माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अनुभव असंय की मी माझ्या जिल्ह्याच्या साक्षरता अभियानमध्येे चार वर्षं काम केलं आणि त्यामध्ये आमच्या जिल्ह्यानी जवळपास साक्षरताच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने चौसष्ट पुस्तकांची निर्मिती केली आणि मी मला स्वतःला भाग्यवान समजते की त्या प्रकारच्या लेखनामध्ये मी लेखन केलेलं आहे अर्थात त्यांची जी पुस्तकं होती त्यांची जी पाठ्यपुस्तकं होती ती पाठ्यपुस्तकं वाचायची कशी समजून कशी घ्यायची यापासून त्या शिक्षकांच्यापासून ते थेट विद्यार्थ्यांच्यापर्यंत आम्ही जाण्याचा प्रयत्न केला दुसरं लेखन मी जे वर्तमान परतात कर वृतपत्रात करते ते म्हणजे स्त्रियांचे प्रश्न हाताळण्याची माझी एक जास्ती ओढ असते कारण आम्ही मराठवाड्यातल्या भगीनी इतर पश्चिम महाराष्ट्र विदर्भ किंवा उत्तर महाराष्ट्र यांच्या यांच्या तुलनेमध्ये आमच्या अभिव्यक्तीला अनेक प्रकारच्या मर्यादा येतात त्यामुळे आमच्या पूर्वीच्या ज्या पिढ्यांनी जे काय सोचलेलं आहे जे काय त्यांनी सहन केलेलं आहे त्या त्यातनं ज्या कशा घडलेल्या आहेत त्यांचा मागवा घेण्याचा मला ध्यासच होता आणि त्यानिमित्त्याने मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की मराठवाड्यातील विरांगणांच्या निम मी काही विरांगणांची ओळख आमच्या वाचक आ व रसीक वाचकांच्यापर्यंत करण्याचं भाग्य मला आमच्या स्थानिक पेपरने दिलं आणि त्यामध्ये मी जवळपास तीस ते पस्तीस विरांगणांच्याबद्दल लेखन केलं त्यानंतर आम्ही कुटुंबांच्यापर्यंत भिडलो आणि कुटुंबातल्या ज्या काय समस्या असतात त्यांना देखील त्यांचा मागावा घेण्याचा देखील प्रयत्न केला काय होतं काय लेखन हे माध्यम किंवा हे जे निमित्त असतं त्या निमित्त्याने आमी कुटुंबापर्यंत भिडू शकतो अर्थात कुटुंब म्हणजे स्त्रियांच्या ज्या समस्या असतात या अभिव्यक्तीपासन असतात आर्थिक असतात सामाजिक असतात कौटुंबिक असतात या सर्व समाजाततल्या या स्रियांच्या असतात त्यांना बोलकं करण्याचं भाग्य महंभाग्य मला मिळालं आणि त्यामुळे मी लिहिते लिहिलं का तर अनेक स्त्रियांच्या ज्या सोशिकतेने त्यांनी कुटुंब संस्था आत्तापर्यंत टिकवले आणि त्यांच्यामुळेच कुटुंब संंस्था टिकली असं माझं खास दावा आहे तर त्यामुळे त्यांच्यापर्यंत जात असताना त्यांनी किती सोसलेलं आहे आणि समाजासाठी त्यांचं जे कळत नकळत मिळ झालेलं योगदान आहे जे की प्रकाशात आलेलं नाही ते प्रकाशात आणण्याचं कार्य माझ्या लेखनाने केलं असं मला आवडतं आणि म्हणून माझ्या लेखनाच्या पाठीमागे एक निश्चित हेतू होता की माझ्यासारख्याच किंवा माझ्यापेक्षा आधीच्या भगिनींनी मुलींनी स्त्रियांनी सुनांनी जे काय सोसलेलं आहे जे काय सहन केलंय आणि ते कुणासाठी केलंय समाजासाठी केलंय ते लिहिण्यासाठी माझी भा लेखणी राबली म्हणा किंवा ती माझी लेखणी झिजवली ती तिच्याबद्दल मी खूप कुतार्थ आहे थोडं जास्त झा